देवश्री बोलते आहे का बोलत आहेत का मी मिन्स एक जर्नलिस्ट आहे तर मग मला तुमच्याबद्दल भरपूर काही ऐकायला भेटलं आहे की तुम्ही म्हणजे सोशल वर्कर आहात आणि तुम्ही महिलांसाठी बरंचसं काम करतात तर मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुम्ही आत्तापर्यंत कुठे कुठे आणि काय काय काम केलं आहेत आणि अजून मिन्स ह्या ह्या ज जर्नीत तुम्हाला काही डिफिकल्टीज आल्या आहेत का आणि या गोष् ह्या गोष्टी करण्यामध्ये तुमा तुम्हाला प्रेरणा कोणी दिली प्रेरित कोणी केलं हां ते मीन्स मलाही आवडलं तुम्ही जे काम करत आहे ते आणि म्हणून मला त्या रिलेटेड असं माहिती काढायची होती म्हणून मी तुम्हाला कॉल केला आणि तुम्ही मला अतिशय चांगल्या प्रकारे प्रेरित केलं किंवा सांगितलं अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलं त्याबद्दल धन्यवाद पण मला अजूनही काही प्रश्न विचारायचे आहे तुम्हाला तर म्हणजे ज्या वेळेस तुम्ही हे सगळं काम करत होते तेव्हा लोकांनी तुम्हाला मिन्स लोकांनी तुम्हाला काही त्रास दिला का आणि तुम्ही तुमचे हां आणि हे जे तुम्ही करता ते खूप जास् म्हणजे मला खूप जास्त आवडलं आणि मला आवडेल तुमच्या तिथे व्हिजिट द्यायला आणि मला एवढं चांगल्या बद्द चांगल्या पद्धतीने समजावलं त्याबद्दल धन्यवाद मीही तुमच्या कामात कधीतरी सहभागी होईल ठीक आहे थँक यू